रायगड जिल्ह्यामध्ये अनेक स्थानिक धर्मादायी संस्था आहेत अनेकजण वेगवेगळ्या विषयांवर सामाजिक काम करत असतात त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या काही संस्था आहेत काही आरोग्यविषयक काम करणाऱ्या संस्था आहेत काही जे गरीब गरजू मुली आहेत त्यांच्या विवाहावर विवाहासाठी खर्च करून त्यांचे सामुदायिक विवाह करणे असे अनेक कामं वेगवेगळ्या स्थानिक धर्मादाय संस्थांमधून केली जात आहेत तसंच माझ्याजवळ जवळच असलेल्या एका गावामध्ये आणि माझ्या मित्राचंच एक वृद्धाश्रम आहे वृद्धाश्रमामध्ये गेली अनेक वर्ष तो वीस वर्ष जवळपास हे कामकाज करत आहे अनेक वृद्ध तिथे येऊन राहिले अनेक वृद्धांची सेवा तो चांगल्या प्रकारे करतो त्यांचं आरोग्याबाबत काळजी घेणं त्यांचं खाणं पिणं त्यांना अ अन्न वस्त्र निवारा ह्या प्राथमिक गरजा व्यवस्थितपणे त्यानी पुरवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्या वृद्धांसाठी अनेक कार्यक्रम आयोजित करणे जेणेकरून त्या वृद्धांना की त्यांचं एक वेळ जाण्याचं साधन व्हावं किंवा त्यांनाही कुठेतरी त्या ह्याच्यामध्ये कार्यक्रमांमध्ये समरस होता यावं हा त्याच्यामध्ये उ उद्देश आहे त्या वृद्धाश्रमामध्ये अनेक वृद्ध हे निधन झालेलं आहे त्यांचं अशा काही वृद्धांच्या बाबतीत वाईट गोष्ट म्हणजे त्यांचे नातेवाईक त्यांच्या अंतिम विधीसाठीसुद्धा आलेले नाहीत तरीही त्या वृद्धाश्रमामधला आमचा तो मित्र आहे तो काळजीपूर्वक ह्या गोष्टी करतो आणि त्यांना त्यांच्या अंत्यविधी करतो आम्हाला ही गोष्ट फार समाधानाची वाटते की त्याच्याकडून फार मोठं कार्य हातून घडत आहे